कोणतीही भाषा परिवर्तनशील असतेच असते आता मराठी भाषेचा वापर काळाप्रमाणेही बदललेलं आहे विविध संस्कृतींचा संस्कृतींचं जे आक्रमण आपल्यावर झालं आहे त्याच्यामुळेही मराठी भाषा वळन घेते आहे वेगळं तर एक प्रगती ची प्रक्रिया म्हणून आपण ते स्वीकारावं असं मला वाटतं दर अडीच मैलाला मैलावर भाषा बदलते बोलीभाषा बदलते हे आपल्याला माहितीच आहे जुने काही शब्द जसं गुंडी कसुंदी बिझागरी हे तर आजकालच्या मुलांना कळणारच नाही ती हुंडी म्हणजे बटण कसुंदी म्हणजे लाल तिखट किंवा प जो मसाला आपण म्हणतो त्याला म्हणतात तर असे हे शब्द या आक्रमणामुळे म्हणावं किंवा परिवर्तनामुळे हे लयाला जात आहेत कालबाह्य होत आहेत आता इतर भाषा ज्यामध्ये आपल्याला जर आपण भाषेचा इतिहास पाहिला तर मोगलांचं आक्रमण अरबांचं फारसी वगैरे फ्रेंच इंग्लिश या सगळ्याच आक्रमणामुळे भाषेवरही आपल्याही भाषेवर आक्रमण झालेलं आहे आणि याची विविध रूपं आपल्या भा मराठी भाषेमध्ये आपल्याला दिसतात ते आपल्याला माहिती आहे की जसं पटलून जातात तर आपलं प्लॅटफॉर्मचं फला फलाट झालेलं बेस्लई बेस अनेक अनेक शब्द आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली ना लोक अतिशय धावपळीच्या युगामुळे किंवा जेट युगामुळे म्हणा अल्पाक्षरी बोलायला लागलेले आहेत किंवा चिन्हलिपीचा वापर करायला लागलेले आहेत की सीस ब्रो होताना सिस्टरही म्हणा म्हणावसं वाटत नाही ब्रदरही म्हणावसं वाटत नाही तर तिथे सीस ब्रो वगैरे किंवा आजकाल गोठ पहिल्यांदा तरी हा शब्द मी ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटलं की इथे गोट कसं काय लिहिलंय मला आपलं गोट म्हणजे बकरी एवढं माहिती होतं पण त्या गोटचा अर्थ ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम किंवा बोटचं ब्रिलियंट किंवा बेस्ट ऑफ ऑल टाईम असं होतं हे हल्लीच मला कळलेलं आहे तर इतर भाषा आणि संस्कृतीच्या प्रभावामुळे निश्चितच मराठी भाषेचा वापर ब बदललेला आहे त्यात परिवर्तन झालेलं आहे आणि एक वेगळ्याच प्रकारची सरमिसळ अशी भाषा आपल्याला ऐकायला मिळते बघायला मिळते